आमच्या खेडेगावातील समजा कोणता कार्यक्रम असला लग्न असले तर चांगल्या पद्धतीनं पार पडते कारण मोठमोठे पार्टी देतात कारण कोणत्याही प्रकारचे भांडणं होत नाही आम्ही वाढदिवस साजरे करतो